मला फिरायला खूप आवडते मी खूप साऱ्या ठिकाणी फिरायला पण गेली आहे आम्ही प्रत्येक दोन वर्षात कुठे ना कुठे फिरायला जातो आम्ही असे ग्रुपमध्ये फिरायला जातो फॅमिली ग्रुपमध्ये मी आतापर्यंत पंजाब आग्रा जम्मू कश्मीर दिल्ली मुंबई पुणे गोवा कर्नाटक मनाली तिरूपती जबलपूर रायपूर पचमढी अशी खूप सारे ठिकाणी फिरायला गेले आहे मला नॅचरल ब्युटी खूप आवडते म्हणून मी आपल्या पीससाठी नॅचरल ब्युटी एक्सप्लोर करते आणि समोर पण मी आणखी खूप साऱ्या ठिकाणी जाणार आहे मी जिथे पण जाते तिथे सारे मुमेंट माझ्या कॅमेरामध्ये कॅप्चर करते आठवणीसाठी